तारे आणि ब्रम्हांड यांचा अभ्यास वर्षानुवर्षं पुरातन काळापासनं चालत आला आहे त्यातनं अनेक ज्योतिषशास्त्र असेल नौका ज्या पूर्वी जी जहाजं अ समुद्रात जायचे ते लोकं दिशा शोधण्यासाठी असतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्र असेल भविष्यात आता नसल्यास सगळ्यांसाठी तारे ब्रह्मांड या सगळ्याचा अभ्यास पुरा पुरातन काळापासनं चालत आला आहे तर आपल्यालाही त्यापास्नं त्याचा एक अभ्यास करून आपल्याला एक निसर्गाचं निसर्गाचं कार्य कसं चालतं निसर्गाचं चक्र कसं चालतं हेही समसता येतं दिशा दिशा शोधण्यासाठी जेव्हा आपल्याकडे मोबाईल नसेल दिशा दाखवायला किवा होकायंत्र नसेल तर तेव्हा ताऱ्यांच्या स्थितीवरून आपल्याला दिशा शोधता येतात ब्रह्मांडातल्या तारांचा अभ्यास करून ताऱ्यांच्या अ ताऱ्यांचे स्थान ते कोणत्या नक्षत्रात आहेत वगैरे वगैरे हा सगळा अभ्यास करून आपल्याला भविष्य आणि ज्योतिष या सगळ्या गोष्टी शिकता येतात तर एकंदरीत आपलं आणि एक जिज्ञासा म्हणून की आपल्या पृथ्वीच्या बाहेरच्या जगात काय चालू आहे ते त्याची ओळख करून घेतल्याने आपल्या नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडते आपलं कुतूहल वाढतं आणि आता आता तर बाहेरच्या काही परग्रहांवरच्या जीवसृष्टीबद्दलही आपल्याकडे न्यूज येतात की ते यू एफ ओ तबकड्या वगैरे आपल्याला दिसतात त ते एक नक्कीच एक इन्टरेस्टिंग असं एक एक ते वेगळं कुतूहल आहे तर ते सगळं आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम करतं आपलं आपलं जीवन कारण या सगळ्या ताऱ्याब्रह्मांडामधूनच आपलं जीवन फुललं आहे आपली पृथ्वीचा जन्म तिथेच त्याच ब्रह्मांडात आहे त्यामुळे आपण कुठून आलो आपलं मूळ काय आपल्या विश्वाची निर्मिती कशी झाली या सगळ्या गोष्टींची आपल्या एक कल्पना येते आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला हे सगळं शिकता येतं